मी स्वतः एका प्रोफेशनमध्ये आहे परंतु कामाच्या व्यतिरिक्त पण माणसाला नेहमी स्वतःचे छंद जोपा जोपासायला आवडतं मलासुद्धा जेव्हा मला वेळ मिळतो त्या वेळेस मी भरपूर वाचन करते पुष्कळ सारे पुस्तकं मी वाचले आहे आणि बहुतांशी इतिहासाशी संबंधित पुस्तकांचं वाचन मला जास्त आवडतं त्याचप्रमाणे मला गाणी ऐकायला खूप आवडतं वेगवेगळं विशेष करून जे जुने गाणे आहेत ते ऐकण्यात माझा भरपूर वेळ जातो म्हणजे मी बरेचदा काम सुरू असतानासुद्धा गाणे लावून घरातले कामं वगैरे करत असते आणि जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेस मी माझे छंद जोपासण्याचा प्रयत्न करते